राज्यातील लोकाला ठाणेे जिल्ह्यातील लोकांना तर हा त्यांचा मोकळा वेळ ते जास्त लेक्समध्ये तलावांच्या इथे जात असतात ठान्यामध्ये काळा तलाव आहे तिथे तर ते जास्त जात असतात आणि काळा तलाव ही खुप सुंदर जागा आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर ठान्यामध्ये काला तलाव आहे तिथे एक ना एकदा तरी विसिट करा आणि ह्या ठाणे जिल्ह्यातील जेवढे पण लोकं आहेत ते त्यांचा वेगळा मूळ त्यांना किंवा सुट्टी वगैरे मिळाली तर ते तिथे जातातच